हॅलो होय मी मधुरा बोलते आहे तुम्ही पोचलात का नाही तेच सांगायचं होतं मी ॲक्च्युली आत्ता इथे जे लोकेशन पाठवलं होतं ना मी जे दाखवलं होतं तिथे नाही आहे तिथून थोडी लांब गेली आहे मी हो नाही बरोबर आहे पण मला काही कारणामुळे मागच्या साईडला जावं लागलं आत्ता लोकेशनमध्ये इथे शनिमंदिर यमुनानगर दिसत आहे का तुम्हाला तिथे पोचला आहात का बरं समोर पोस्ट ऑफिस पण असेल तेही बघा बरोबर थोडं पुढं या अजून थोडं पुढं या

हो मी शनिमंदिरापाशीच होते पण मला काही कामासाठी मागे मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीपाशी मला थोडं जावं लागलं आत्ता मी तिकडे मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीपाशीच उभी आहे तुम्हाला तिकडे येता येईल का हो मला दुसऱ्या तेवढ्याकरता राईड कॅन्सल करून दुसरी उबर बुक करायची नाही आहे फार लांब नाही आहे अंतर तुम्ही तेवढं येऊ शकता एक काम करा शनिमंदिर उजव्या हाताला ठेवा म्हणजे त्याच्याबरोबर समोर पोस्ट ऑफिस आहे ते पोस्ट ऑफिस डाव्या हाताला आणि शनिमंदिर उजव्या हाताला असं ठेवून सरळ पुढे या हां आणि तुम्हाला एक उजवीकडे जाणारा रस्ता दिसतो आहे का बरोबर त्या रस्त्यावर उजवीकडे वळा

हो एक टपरी आहे तिथे बरोबर त्याच्यासमोर हो बरोबर मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीचं गेट आहे पण त्या गेटपशी नाही तुम्हाला आणखी थोडं पुढं यावं लागेल अहो थोडंसंच पुढे यायचं आहे फार लांब नाही आहे तुम्ही पोचलात म्हणून नाही तर मी चालत शनिमंदिरापरपर्यंत आले असते पण तुम्ही पोचला आहात तर तेवढे फक्त दोन अगदी दोन पावलंच पुढे यायचं आहे दोन मिनिटं पण लागणार नाही आहेत हो ते मॉडर्न कॉलेजचं गेट नाही आपल्याला दुसऱ्या गेटपाशी या तुम्ही ते गेट डाव्या हाताला ठेवा आणि थोडं पुढे या हो थोडं अजून पुढे बरोबर तिथे एक डाव्याव हातावला एक रस्ता दिसतो आहे का

बरोबर कोपऱ्यावर मेघदूत नावाचा बंगला आहे बरोबर तोच हां बरोबर तिथेच नाही नाही नाही सरळ नका जाऊ डावीकडे वळा हो त्याच रस्त्यावर डावीकडे वळा मला दिसते आहे तुमची गाडी हो थोडं पुढे या मी इकडे हात करते आहे निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे या तिथे बरोबर हो चालेल ठेवते फोन थँक्यू सो मच ओ टी पी देते तुम्हाला